मला बाहेर फिरायला खूप आवडते आधी वाहतुकीची एवढी जास्त साधने नव्हती एवढी जास्त उपलब्धता नव्हती परंतु आता वाहतुकीची साधने खूप जास्त वाढलेली आहेत आणि प्रवास करताना वेगवेगळ्या वाहतुकीच्या साधनांचा आपण वापर करत असतो बसेसचा वापर करतो गाड्यांचा वापर करतो मोटरबाईकचा मोटरसाईकलचा ट्रेनचा वापर करतो फ्लाईटचा वापर करतो तर अशामुळे आपल्याला तो प्रवास जो आहे तो करणं सोपं जाते आणि अशाप्रकारच्या वाहतुकीच्या साधनां साधनाच्या उपलब्धतेमुळे मला माझ्या जीवनामध्ये खूप बदल झालेला आहे आणि साधनं जी वाढलेली आहेत त्याच्यामुळे आपल्याला कमी वेळेमध्ये लवकर आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहचता येते प्रवास करायला कुठलाही त्रास अडचण होत नाही अशा नवीन नवीन जे साधनं निघालेली आहेत फोर व्हीलर निघालेली आहेत जे काही आहे साधनं त्यामुळे प्रवास जो आहे अत्यंत सुखरूप होतो